ग्रामीण आणि शहरी भागातील वाढत्या आजाराबाबत सांगू तर आजकाल वायरस खूप फैलत आहे वायरसची प्रॉब्लम आहे फ्लूची प्रॉब्लम आहे जे हवाप्रमाणे एकामेकांना होते त्या प्रॉब्लम्स जास्ती वाढत आहेत जसे आत्ता तर जसं कोविड झालं होतं आता असे आजार खूप फैलत आहेत पहिलेच्या वेळी चिकनपॉक्स होता चिकनपॉक्सच्याही मग इम्युनिटी डोज आला आहे तर मग चिकनपॉक्स धीरे धीरे धीरे त्याची वाढ कमी झाली आहे मग आज आजच्या सांगू तर आजार कमी करण्यासाठी गव्हमेंट प्रय आपलं पूर्ण प्रयत्न करत आहे आणखी आपणही त्यांची वॅक्सिन्स वगैरे घेतली पाहिजे प्रॉपर तर आपल्याला हे सगळे जे वायरसेस आहे फ्लूज आहेत ते जास्त नाही होणार आणखी आता शहरातील लोकल लोकांना खूप डायबिटीसचे प्रॉब्लेम होत आहे शुगर लेवल वाढत आहेत कारण की त्यांच्या डायेटमध्ये काही प्रॉब्लम आहे त्यांना आपल्या डायटची काळजी घेतली पाहिजे आणखी प्रॉपर जेवण केलं पाहिजे आणखी अशी आजार थांब थांबतील अगर तुम्ही चांगले प्रिकॉशन्स घेतला तर